हां तं काय कु नवीन पुस्तके मी वाचायला लागलो आहे तं ते अरूण खोपकरांचं आहे नाव आहे कालकल्लोळ का कालकल्लोळ म्हणजे काल कल्लोळ म्हणजे काय माहिती आहे का तुला म्हणजे कालकल्लोळ म्हणजे मला असं वाटत आहे की जो काय गेले काही वर्षात त्यांच्या तरुणपणापासून आत्तापर्यंत जे काय अनुभव घेतले त्यांनी त्या वेळचे लोक त्यांचे अरूण कोलटकरांपासून अगदी बरेच असे लोकांचे संबंध त्यांचे दिलीप पाडगावकरांसोबत वगैरे तर त्यांच्याच संदर्भात खूप त्यांनी लिहिलं आहे याच्यामध्ये बौद्धिक आणि असं आर्टिस्ट सगळे असल्यामुळं तर ते तर ते पण आता ही पुस्तकं जाडजूड आणि मोठी असल्यामुळं काही पेंटिंगची पुस्तकं पाठवली आहे एका मित्राने ते अलीकडे म्हणतात ते किंडलवरती जास्त तुम्ही काय वाचत नाही हे असे मोठमोठी पुस्तके घेऊन वाचन्यापेक्षा असं काही तरी आमचा एक मित्र म्हणत होता हे म्हणजे तुला हां

हो पण आता काय आहे की ते पुस्तकं फार काही मोफत पण असतात म्हणे काही कमी किमतीत असतात आणि त्यामुळे विविध पुस्तकं वाचायला मिळतात असं मी ऐकलं म्हणजे मला ते आपले डाक्टर दिवाण म्हणून होते तिने आता ते पुस्तकं घ्यायचं बंद केलं किती पुस्तकं घ्यायची आणि जागा अडते घरातील खूप त्यामुळं त्या ह्याच्यावरती वाचावं असं पण आहे आणि आपले ते एक आर्किटेक्ट कोल्हापुरातले आहेत बघ ते तर ते हां बेरी शिरीष बेरी तं ते पण एका लेक्चरमध्ये म्हणाले की आता हे कागदं कागद हा हा झाडांपासून बनवला जातो झाडाच्या लाकडापासून त्यापेक्षा आता हे म्हणजे खरंच पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये वगैरे वगैरे असा पण त्यामध्ये आहे तर त्याच्यापेक्षा मग ते न वापरता कागदाचा त्या हे होणं परवडत नाही त्यापेक्षा किंडलवरती तुम्ही वाचा म्हणजे हे आता नवीन जे काय टेक्निक आले ते थोडं आपलंसं करायला पाहिजे तुम्हीच सारखं जुनं ते सोनं म्हणत बसू नका असं काही लोकांचं मत आहे

आणि डोळ्याला काय बरं आणि ती सवय पण आपल्याला आहे त्यामुळं हां हां हां हं हं बरोबर बरोबर बरं ठीक अच्छा ओके ओके ओके ओके ठीक आहे ठीक आहे ओके